मराठी भाषा म्हणजे खरं सांगायचं तर ती माऊलींनी जशा प्रमाणे म्हटलं आहे की अमृताहुनी गोड माझ्या मराठीचि बोलु कौतुके परि अमृतातेहि पैजा जिंके म्हटलं आहे अशी ही आपली गोड रसाळ अशी सुंदर मराठी आहे या मराठी भाषेचे तिचे व्याकरण आणि उच्चार अशी काही वेगवेगळी वैशिष्ट्यं तर आहेतच जसं आता आपण उच्चाराकडे पहिले जाऊ मराठी भाषेच् ही जरी मराठी प्रांतामध्ये म्हणजे महाराष्ट्र प्रांतात बोलल्या जात असेल तरी तुम्ही बघा विदर्भ विदर्भामध्येदेखील जे वेगवेगळे प्रांत आहेत जसा गडचिरोली विदर्भामध्ये येतं पण विदर्भामध्ये ते गडचिरोलीत बोलणारी मराठी आणि यवतमाळमध्ये बोलणारी मराठी किंवा बुलढाण्याकडे बोललं गेलेली मराठी सगळे उच्चार वेगवेगळे आहे मराठवाड्यातले उच्चार वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जा तिथले उच्चार वेगळे आहेत तुम्ही कोस्टल आपलं कोकणाकडे जा तिथले उच्चार वेगवेगळे आहेत सांगायचं तात्पर्य म्हणजे काय भाषा जरी एक असली तरी तिचे उच्चार हे वेगवेगळे आहे पण हे उच्चार जरी वेगळे असेल पण मुळात व्याकरण जे आहे ते व्याकरण एकच आहे कारण ते व्याकरण काही बदलत नाही ना कारण कसं आहे जसं आपल्याकडे वेगवेगळे आपण जर व्याकरणाचा जर उल्लेख केला तर त्या याच्यामध्ये काही शब्द शब्दसिद्धी आल्या आहेत किंवा आपण बरेच पद्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला एक हे दिस ज्या रचना आहेत किंवा मुळात भाषेला जे स्स् जोडल्या जाणारं जे व्याकरण आहे ते व्याकरण कॉमनच आहे ते काही ब् वेगवेगळं नाही आहे कुठे पण उच्चार जे आहेत ते तर मात्र अगदी खास आहेत सगळ्या ठिकाणचे आणि ह्या वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे मराठी लेखनामध्ये आपण पाहा जरी आपल्या सगळ्यांचे डायलेक्ट् ज्याला आपण उच्चार म्हणतो हे जरी वेगळे असेल पण हे सगळं जरी असलं तरी त्यामध्ये असणारं व्याकरण हे सर्वदूर एकसारखंच आहे त्यात काही बदल नाही